हाय हॅलो पुष्पा कॅबमध्ये ह्याव लागला आहे का हां मग आमचं हे घ्याय आम्हाला एक कॅब बुक करायची होती आमच्या आमच्या आम्हाला अशी एक कॅब बुक करायची होती आक आम्ही चार दिवसाच्या ट्रीपसाठी जाणार आहोत त्यामुळे हां संख्या आहे आमच्या व आमची सगळ्यांची सात आहे आणि आम्हा सगळ्यांना पर्यटनासाठी देवस्थळी सगळी घ्यायची आहे तर तुम्ही काय आम्हाला याबद्दल सांगाल म्हणजे कसं काय हो पर्यटनासाठीच आम्हाला म्हणजे एक फिरायचंच आहे आम्हाला एक पिकनिक म्हणून

तर एक आम्हाला नोंदवून नोंदवा माझी हां माझ्याच नावाने नोंदवा म्हणजे काय तुमचं कसं काय असेल ते मला डिटेलमध्ये सांगा आणि फर डेला तुमचे किती रुपये होणार की तुम्ही डायरेक घेतात ते पण मला सांगा चालेल ऑट्सअपला पाठवता का हां चालेल मग आम्हाला असे हवे होते की म्हणजे जीप टाईप हवी होती पण सात माणसांचा विषय हां दोन चालतील ना दोन चालतील मग एक काम करा एक जीप घ्या आणि एक तवेरा हां चालेल हां मग कसं काय म्हणजे तुमचं काय कसं असतं ते म्हणजे सगळं डिटेलमध्ये मला ऑट्सअपला मेल करा हां चालेल हो हो हां चालेल वॉट्सअपला बघते मी मग तुमचं कसं कॅब बुक केल्यावर काय असतं कसं केवढे तुम्ही घेता कसं तुमचं क फिरवता बी सगळं मला सांगा हां चालेल